मराठी लेखकांमध्ये प्रामुख्याने मला सुनील चिंचोलकरांचं त्यांनी जे लिहिलेलं श्रीराम प्रथमबृत हे पुस्तक आणि त्यांचं लेखन खूप आवडलं या सुखांनो या हे वसंत बापट बापट यांचं पुस्तक आणि त्यामधले ललित लेख हे देखील जगण्याची दिशा देणारे असल्यामुळे त्यांचं पण लेखन मला खूप आवडलेलं आहे तसंच अनघा लवळेकर यांनी रंग नात्यांचे हे जे पुस्तक लिहिलं ते देखील सामाजिक दृष्टिकोणातून अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे या तिन्हीही लेखकांच्या लेखना विषयीची तऱ्हा वेगवेगळी असली तरी त्यांचा वाचकाला जो संदेश द्यायचा आहे किंवा ते पुस्तक एकदा हातात धरल्यानंतर पूर्ण झाल्याशिवाय सोडायचच नाही ही जी प्रत्येकाची हातोटी आहे ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे आणि म्हणूनच हे तिन्हीही लेखक मला खूप खूप भावतात आणि त्यांची पुस्तकं त्यांचं लेखन मी वारंवार वारंवार वाचत राहते आणि अजूनही त्यांच्या नावचं कुठलंही लेख आला किंवा पुस्तक आलं तर आधी माझं धाव त्या पुस्तकांकडेच असेल